मी आताच तुम्हाला म्हटलं की गुलाबाचं फुलं माझ्या अंग गुलाबाचे फुलं लावली आहेत आणि संत्र्याचे झाड मी लावलेलं आहे संत्र्याचं झाड बघूनही मनाला मोहन करून जातं कारण की संतरा हा जो फळ आहे ती खूप म्हणजे संत्र हे फळ आहे ते खूप पौष्टिक आहे ह्या शरीराला आणि आणि मोगऱ्याचं मोगऱ्याचं फुलं आमच्या बागेत खूप लागलेलं आहे मोगऱ्याच्या फुलाचा वास खूप चांगला येतो तो कोणत्या कोणत्या कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये पण तो वा वा वापरू शकतो आपण पूजा वगैरे असली काही असलं तर तेथे पण तू वापरू शकतो त्यामुळे मला हे मोगऱ्याचं फुले लावायला खूप आ आवडतं